येस रियान स्कूलमध्ये रियान स्कूलला आपण कॉल केला आहे कुठल्या वर्गात आहे तुमची पोरगी आणि तिचं नाव काय आहे बरं तुम्ही नर्सरी आणि बालवाडी कुठून केलं आहे बरं तर मग आ आपल्या स्कूलबद्दल तर तुम्हाला पहिलेपासून कल्पना असणारच आ इथे पहिली ते चौथी जी आहे ती सत्तर हजार असे भरावं लागतात त्याच्यानंतर पर इयर फी लागते प्रत्येक वर्षाची फी वेगळी असते पंधराशे रुपये त्याच्यानंतर तुम्हाला पाचवीत परत ॲड ॲडमिशन करावं लागणार त्याची सुद्धा ऐंशी हजार अशी फी असणार आणि पाचवी ते दहावी तुम्हाला व वर्षाचे दोन हजार रुपये असे भरावं लागणार

पहिले ते पहिली ते चौथी पहिले ते चौथीपर्यंत आम्ही पोरांच्या ऑल ओवर डेव्हलपमेंटमध्ये जास्त लक्ष देतो ज्याच्यात मुलांना साधारण क्राफ्ट ड्रॉइंग कला डान्सिंग जसं ॲन्युअल गॅदरिंग असतं आपलं ते सर्व होतं आणि पाचवीपासून मग गायकाचं वेगळं आहे तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल त्याचं वेगळं फुटबॉलचं वेगळं स्विमिंगचं वेगळं बाकी सर्व मग ते पाचवीनंतर जसं पोरं मोठ मोठं होतात तसं तर तुम्ही तुमच्या मुलीला पाठवून द्या आम्ही पहिले तिचा एक इंटरव्ह्यू घेऊन घेऊ ती त्या तिला त्यात आम्ही तिला स दहा ते पंधरा प्रश्न विचारू त्या हिशेबाने मग आपण बोलतो बघूया सोमवार सोमवार मंगळवार सोमवार मंगळवार बुधवार तुम्ही या तुम्ही तिचं आधार कार्ड घेऊन या तिची बरं चालेल आई किंवा बाबांचे सुद्धा चालतील तिचं बालवाडीचं काही असेल याच्या पहिली जिथे ती असणार तिथली ती टी सी लागणार आणि बस आणि अजून जे पुस्तकाचा खर्च येतो आणि युनिफॉर्म कपड्यांचा जो बॅग वगैरेचा खर्च येतो ते आपल्या कॉलेजच्या कँटीनमध्ये भेटून जाणार आपल्या कॉलेजच्या कँटीनमधूनच घ्यावं लागणार पण तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे भरावं लागतील चालेल